मला रंगकाम करताना मला रंगाचे जे माध्यम आहे ते आहे दोन रंग मिळून एक रंग बनवने जसा आहे चंपत निळा आणि पिवळा जर रंग मिसळला तर तेव्हा आपल्याला तो हिरवा हा रंग मिळ दिसतो तसेच काही असे रंग आहे जे प्राथमिक रंग आहेत ते मिसळता येत नाही आपल्याला ज्याप्रमाणे लाल पिवळा आणि निळा हे तीन रंग जे आहे ते आपल्याला मिसळता येत नाही तसेच मला भिंतीवर वेगळ्या प्रकारचे पेंट करायला किंवा पेंटिंग करायला खूप जास्त आवडतात मी तसे माझ्या आतील भिंतीसाठी फ्लॅट इक्शेल किंवा सॅटिन पेंट सर्वात मा सर्वात उत्तम हा जास्तीत जास्त मी यूज करते तर अर्त ग्लास आणि ग्लास पेंट ट्रीम आणि लाकूड कामासाठी मी हा यूज करते तसेच म्हणजे एंगेशल एगशेल फिनिशमध्ये चमक आहे त्यामुळे तुम्ही सॅटिनसाठी सुद्धा हा पेंट यूज करू शकता त्याचप्रमाणे तांबडा निळा पिवळा हे जे आहे ते प्राथमिक रंग आहेत आणि त्यातील कोणताही दोहांचा मिश्रणाने आपला एक रंग मिळतो जसे तांबडा प्लस निळा केला की आपल्याला जांभळा हा मिळतो त्याचप्रमाणे निळा प्लस पिवळा जर मिळव मिक्स केला तर आपल्याला हिरवा हा कलर मिळतो त्याचप्रमाणे पिवळा प्लस तांबडा जर कलर मिळवला की नारंगी आपल्याला मिळतो या कलरचा आपण दुय्यम रंग तयार करू शकतो त्याचप्रमाणे घराचे जे कलर आहे जे घराची जी पेंटिंग आहे ती मला करताना खूप आवडते मी माझं जो हॉलमधले आहे तर तीन पेंटिंग लावायची आहे तीन वॉलला मी एक सेमच कलर देते ऑइल पेंट आणि एका भिंतीला जो आहे तो मी कलरफुल म्हणजे डेकोरेटेड करते आणि माझ्या जो घरा घरासाठी जो मी कं पेंट जो यूस करते तो ऑइल पेंट यूस करते कारण की तो वॉशेबल असतो आणि एक्रेलिक पेंट म्हणून हा नाव आहे त्याचा मी घरासाठी यूज करते आणि हे पेंट सहसा रासायनिक किंवा पाण्यावर पण आधारित असते आणि हे आलच्या भिंतीवर लावल्यानेच लावताच की लगेच सुकतात आणि एम् इम्लेशन पेंट जो आहे तो घराच्या भिंतीसाठी सर्वोत्तम आपण पेंट सर्वोत्तम पेंट आहे कारण ते लवकरात लवकर सुकते आणि उच्च तापमानात असल्यामुळे ते लवकरात लवकर लवचिक राहते आइ तसेच हा जो इल्शन पेंट आहे तो अत्यंत टिकाऊ पण आहे आणि दीर्घकाळ टिकणारा दीर्घकाळ टिकणारा पेंट आहे आणि ह्या पेंटाचं जर आपण यूज केला घराच्या भिंतीसाठी म्हणा किंवा घराच्या वॉलसाठी तर हा खूप छान रेखीव दिसतो आणि टिकूनपण राहतो तो खराब पण होत नाही आणि अशा पद्धतीने मी हे घराची पेंटिंग करते